भारतातील मनोरंजन क्षेत्र हे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं मनोरंजनाचं क्षेत्र खूप छान आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रासाठी खूप साऱ्या घुमण्यासाठी असं स्पॉट आहे जिथे आपण मनोरंजनात्मक जाऊ शकतो आणि बघू शकतो मागे आम्ही एक मित्रांसोबत गेलो होतो तर खूप सारं डॅम्पमध्ये बघायला गेलो होतो तर डॅम्पमध्ये खूप सारं असं नैसर्गिक वातावरण तिथलं एन्वारमेंट छान असं बघण्यास लायकच होतं सर्व हिरवं हिरवं सर्व झाडं झुडपं आणि तिकडे घुमण्यासारखं असं छान बघण्यासारखं असं वातावरण होतं